तरुणांनी नोकरी आणि व्यवसाय यातील कोणता पर्याय निवडावा असं तुम्हाला वाटतं मला असं वाटतं की तरुणांनी नोकरीपेक्षा व्यवसाय हा पर्याय निवडावा कारण त्यांना स्वतःच्या कल्पकतेने व स्वतःच्या आवडीनुसार काम करण्याची एक संधी मिळते आणि त्या संधीचं ते सोनं करू शकतात आणि आपल्याला हवी असलेली कार्यसिद्धी करू शकतात ह्यामध्ये नोकरीमध्ये असा प्रश्न येतो की त्यांना दुसऱ्याच्या किंवा इतर एका सिस्टिमच्या माध्यमातून काम करावं लागतं त्यामध्ये हा फरक पडू शकतो की त्यांना त्यांचं मत मांडता येत नाही आणि त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला असं बघण्यात आलेलं आहे की ते तरुण किंवा त्या ठिकाणची व्यक्ती काम करण्याच्या आपल्या त्या वलयामध्ये असताना तिथे असलेला जो कोणी बॉस असेल जो कोणी त्यांचा मुख्य प्रबंधक असेल त्याच्या ऑर्डर्स फॉलो करता येत नाहीत त्यांना प्रेशर येतो ते जास्तीत जास्त दबावाखाली जातात व त्यातून आत्महत्यांचं प्रमाण वाढू शकतं यामध्ये प्रत्येकाला नोकरी किंवा व्यवसाय करण्याचा असेल तर सध्या आपण असं म्हणू शकू की प्रत्येकाने व्यवसाय निवडावा व्यवसायामध्ये असं असतं की तुम्हाला एखाद्या गोष्टीची आवड असेल उदाहरणार्थ जर एखाद्याला फोटोग्राफी आवडत असेल तर तो फोटो काढण्याचा व्यवसाय करू शकतो त्याच्यासाठी वेगवेगळी माध्यमं आहेत ऑनलाईन काही असणारे काही ॲप आहेत किंवा जसं की गुगल आहे जसं की ॲपल आहे या कंपन्या या तरुणांना एक रोजगार उपलब्ध करून देऊ शकतात पण हे फ्रीलान्सर म्हणजे स्वतः काम करणारे स्वतःचं स्वतः नियोजन करणारे तरुण होऊन स्वतः आपला व्यवसाय त्या ठिकाणी वाढवू शकतात त्याच्यामधून त्यांची आर्थिक उन्नत्ती होते व त्यांना जास्तीत जास्त पैसाही कमवता येतो व स्वतःसाठी असलेला वेळही व्यतीत करता येतो दुसरी गोष्ट घ्यायची झाली तर एखाद्या गोष्टीचं निर्माण करण्याचं असेल ज्यामध्ये जर समजा एखादा तरुण एखादी गोष्ट बनवू शकत असेल उदाहरणार्थ एखाद्या तरुणाला जर स्वयंपाकाची आवड असेल आणि जर त्याने हॉटेल व्यवसाय निवडला तर त्यामध्ये तो तरुण एक स्वतःची इमेज म्हणजे स्वतःची ओळख बनवू शकतो व आपल्याजवळ असलेल्या कलेने आपलं पालनपोषण करू शकतो कुटुंबाचं पालनपोषण करू शकतो आपल्या गरजा पूर्ण करू शकतो त्यामध्ये त्याला एखाद्या तरुणाला जर समजा हॉटेलचा व्यवसाय करायचा असेल तर तो अगदी एका छोट्या टपरीपासून तर पंचतारांकित हॉटेलपर्यंत आपली मजल गाठू शकतो याच्यामध्ये जर समजा एक जर कूक असेल जर तो करत असेल नी तर तो एखाद्या हॉटेलमध्ये जर आचारीचं काम करत असेल तर तो ही गोष्ट साध्य करू शकत नाही त्याच्यामध्ये त्याच्या कामामध्ये त्याला एक जास्तीत जास्त पगारापर्यंतची नोकरी मिळू शकते परंतु त्याचा ध्येय त्या नोकरीमध्ये सीमित राहतं त्याच्यामुळे ह्या ठिकाणी ह्या गोष्टीचा एक ठराविक प्रमाणात विचार केला गेला पाहिजे त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की तरुणांनी जास्तीत जास्त व्यव नोकरीपेक्षा व्यवसायाकडे वळावं व्यवसाय करतानासुद्दा काही गोष्टींचं लक्ष ठेवणं गरजेचं आहे तो व्यवसाय जो निवडायचा आहे किंवा जो व्यवसाय करायचा आहे त्या व्यवसायाबद्दल त्या व्यक्तीला किंवा त्या तरुणाला प्रथमतः जाऊन त्याचं पूर्णपणे सखोल ज्ञान अभ्यासन केलं पाहिजे त्याचनंतर त्याचा त्यामध्ये काही जे आहेत ते नफा तोटा किंवा काही येणाऱ्या अडचणी आणि त्याचे दुर दुष्परिणाम या गोष्टींचा विचार केला पाहिजे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये किती भांडवल टाकू शकतो किंवा ते भांडल टाकल्या भांडवल टाकल्यानंतर आपण कोणत्या प्रकारे ते भांडवल पुन्हा आपण मिळवण्यासाठी कशाप्रकारे मेहनत करू शकतो ह्याचंच त्यांनी नियोजन केलं पाहिजे त्याचप्रमाणे एखादा व्यवसाय करायचा असेल तर त्या व्यवसायासाठी लागणारी यंत्रसामुग्री त्याचप्रमाणे मानव संसाधन किंवा त्या ठिकाणी लागणारा नोकरवर्ग याचं त्याने नियोजन केलं पाहिजे त्यानंतरच व्यवसायात उडी घेतली पाहिजे परंतु हे करत असताना त्याला स्वतःचा विचार स्वतःचं मत आणि स्वतःच्या काही आवडीप्रमाणे व्यवसाय निवडण्याची संधी मिळत असते त्यामुळे त्याला माणसंही निवडण्याची संधी मिळते एखाद्या व्यक्तीचा जर त्याला स्वभाव आवडत नसेल तर तो त्याला सांगू शकतो की बाबा तू थांब तू येऊ नकोस पण त्याला एखाद्या व्यक्तीचं काम किंवा स्वभाव आवडत असेल तर तो त्या व्यक्तीला त्या ठिकानी अपॉइंट करून त्या ठिकाणी तो त्या व्यक्तीला व आपल्या कामामध्ये घेऊ शकतो हा एक त्या ठिकाणी आपल्याला पर्याय मिळू शकतो त्याचप्रमाणे नोकरीचं बोलायचं झालं तर आजच्या काळामध्ये नोकऱ्या ह्या सगळ्या प्रायव्हेट झालेले आहे त्यामध्ये कोणतीही सरकारी नोकरी राहिलेली नाही फक्त त्या ठिकाणी एक प्रकारे कॉन्ट्रॅक्ट बेसवर म्हणजेच बघायला गेलं तर एक ठराविक कालावधीपर्यंत म्हणजे सहा महिने सहा वर्ष दोन वर्ष ह्या प्रमाणे तुमच्याजवळून करारपत्र करून घेऊन त्या ठिकाणी नोकऱ्या दिल्या जातात मग त्यानंतर काय हा प्रश्न येतो व्यवसायामध्ये तो प्रश्न येत नाही व्यवसायामध्ये तुमचा व्यवसाय आज जर एकवर आहे तर तो काही दिवसाने दहावरही जाऊ शकतो जर तुमचं एक हॉटेल असेल तर त्याची दहा हॉटेलं होऊ शकतात उदाहरण घ्यायचं झालं तर डी मार्टचं घ्या डी मार्ट हा एक प्रकारचा दुसऱ्यांचेच ब्रँड विकणारा दुकानदारी व्यवसाय आहे त्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा एक छोटासा मॉल टाकून सुरूवात केली होती आज त्यांचे प्रत्येक ठिकाणी कितीतरी मॉल झालेले आहेत त्याच्या फ्रँचायझीस आहेत त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट जर करायची झाली बघायची झाली तर या ठिकाणी डॉमिनोज पिझ्झा त्याचप्रमाणे पिझ्झाच्या आज ब्रॅ अनेक ठिकाणी बनवले जातात पण डॉमिनोज हा ब्रँड असा बनलेला आहे की त्याचे अनेक ठिकानी फ्रँचायजी दिल्या जातात जर आज आपल्याकडे बघायचं झालंच तर मराठी माणसाने निवडलेला आणि मराठी माणसाने सक्सेस करून दाखवलेला व्यवसाय गुळाचा चहा किंवा साखरेचा चहा जो दहा रुपयाला मिळतो अमृततुल्य ह्या नावाने तो प्रसिद्ध आहे आज अमृततुल्य ह्या नावाने तो प्रसिद्ध असताना ह्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी लाखो रुपये घेऊन ह्या ब्रँच दिल्या जातात आणि प्रत्येक तरुणाला व्यवसाय करण्याची संधी दिली जाते यामध्येही त्यांनी कोणत्याही प्रकारची नोकरी ठेवलेली नाही तर तो एक व्यवसायच म्हणून लोकांपर्यंत पोचवलेला आहे याप्रकारे तरुण हा व्यवसायामध्ये पुढे जाऊ शकतो व्यवसाय वाढवू शकतो आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करू शकतो आपली ओळख निर्माण करू शकतो आणि ह्या देशाच्या प्रगतीचा एक वाटा बनू शकतो त्यासाठी माझं वैयक्तिक मत असं आहे की जास्तीत जास्त लोकांनी नोकरीपेक्षा व्यवसायाकडे वळावं व स्वावलंबी व्हावं कारण स्वावलंबी होण्यासाठी व्यवसाय किंवा उद्योग हा एकमेव पर्याय आपल्याजवळ उपलब्ध आहे